हॅलो अरे धन्यवाद नमस्कार मी जोशी बोलते आहे मी सवाई गंधर्वची ऑर्गनायझर आहे तर मला साधारणपणे दोन ते तीन फ्लावर मर्जंट्सकडून कोटेशन घ्यायचं होतं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला खरंतर फोन केला आहे पुण्यात साधारण वीस जुलैपासून एक कार्यक्रम सुरू होतो आहे सवाई गंधर्वचा तुम्ही ऐकलंच असेल तर त्याच्यामध्ये ना मला फ्लॉवर डेकोरेशन म्हणजे स्टेज आणि बॅक बॅक स्टेजला थोडीशी फुलाची डेकोरेशन पूर्ण पाचही दिवस वेगवेगळं आणि पहिल्या दिवशी ई दारामध्ये म्हणजे हॉलच्या दारामध्ये रांगोळी आणि त्याच्यात त्याच्यासाठी एक छोटंसं डिझाईन फ्लावरचं शिवाय मान्यवरांचं स्वागत पहिल्या दिवशी वीस जणं असणार आहेत आणि सलग पाच दिवस अजून वीस वेगवेगळे कलाकार तर त्यांचं प्रत्येक दिवशी जेव्हा स्टेजवर गायन असेल त्यावेळेला मला त्यांचं स्वागत करायचं आहे तर त्याच्यासाठी या सगळ्यांसाठी मला फुलांचं डेकोरेशन लागणार आहे तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारची फुलं अवेलेबल आहेत त्याचे रेट्स कसे आहेत त्याचे ते चार्जेस तुम्ही कसे लावणार वगैरे ह्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती द्याल का प्लीज

अच्छा नाही डेकोरेशन मला तुमच्याकडूनच करून हवं आहे साधारणपणे काही माळा ज्या आपण तोरणासारख्या बांधतो तसं असतो किंवा तुमच्या काही आयडियाज असतील तुमच्याकडे काही फोटोग्राफ्स असतील तर ते तुम्ही शेअर केलेत की मी तुम्हाला मग सांगेन आम्हाला कशा प्रकारचं डेकोरेशन हवं आहे ते

अच्छा बरं आता मला अजून एक प प्रश्न पेमेंटच्याविषयी असा होता की समजा आम्ही पूर्ण दिवस तुमची सगळी सर्विस घेतल्यानंतर तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला पैसे द्यायचे की तुम्हाला काही ॲडव्हान्स पेमेंट लागेल तुम्हाला साधारण बिलाची कल्पना आहे का की इत इतकी सगळी म्हणजे हे डेकोरेशन मान्यवारांना गुच्छ आणि रांगोळी आणि बॅक स्टेज फोर्थ स्टेज हे सगळं जे डेकोरेशन साधारण तुम्हाला खर्चाचा आयडिया तुम्ही मला जर दिलीत आणि तुम्हाला मी सगळं पेमेंट एकदम आधी करायचं का सगळ्यात शेवटी करायचं का ॲडव्हान्स आधी थोडा पे करायचं आणि उरलेलं नंतर हे जरा सांगाल का प्लीज अच्छा ठीक आहे चालेल मला साधारणपणे थोडीशी मी ऑर्गनायजरबरोबर बोलून आयडिया घेते आणि मग मी तुम्हाला त्याचे डिटेल्स म्हणजे एक्झॅक्ट ना आम्हाला क्वांटिटी किती आणि कसे लागणार आहे ते कळवते मग आपण पुढे व्हॉट्सअपवर सगळं ठरवून टाकू पुढचं सगळं ओके थँक्यू